ए बी सी कॅब सर्व्हिसेस आम्हाला नागपूर स्टेशनवरून अमरावतीसाठी कॅब बुक करायची आहे पास लोकांसाठी कॅब बुक करायची आहे आणि त्यांना अमरावतीला पंचवटीमध्ये सोडायचे आहे तर किती रुपये लागतील हे मला सांगा आणि पॅसेंजरचा नंबर नोट करून घ्या आणि त्यासोबत त्यांचा ॲड्रेस पण नोट करून घ्या ॲड्रेस त्यांचा आहे रहाटगाव रोड देशमुख लॉनजवळ तेलाई मंगल कार्यालय अमरावती त्यांचा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो टू एट फाईव्ह एट फोर वन टू झिरो